राज्यात अनेक असेखेळ खेळले जातात जसे कबड्डी झालं क्रिकेट झालं खोखो झालं ह्या स्प अशा इत्यादी स्पर्धांमधून महाराष्ट्र राज्यात क्रीडेबद्दल अधिक अशी जनजागृती होते ज्यात खूप प्रकारे म्हणजे असोसिएशन किंवा आमदार चषक झालं यातलं यातून हे खे क्रिके हे खेळ खेळले जातात त्यामध्ये जर खेळाडूला इजा किंवा दुखापत झाली तर त्यावर प्रतिबंधक उपचार म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे फ्रीमध्ये फ्रीमध्ये उपचारासाठी दवाखान्यात दवाखान्यात त्यांना उपचारासाठी ठेवलं जातं त्यानंतर त्यांचा का त्यांना काही हा त्यांचा शरीराला इतर ठिकाणी दुखापत झाली असल्यास त्यांचा तो अवयव निकामी झाला असल्यास त्यांना पाच लाख की दहा लाख रुपयांची मदत सरकार मान्य मिळते त्यानंतर त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण असा अनेक रुपयांचा खर्च हा महाराष्ट्र शासनाद्वारे केला जातो